मला परफ्युम वा वापरायला खूप आवडतो आणि वेगवेगळे परफ्युम मी वापरलेले आहेत त्याचबरोबर अत्तर वापरले आहेत किंवा बॉडी स्प्रे असतील ते वापरले आहेत व्हाईल्ड स्टोन झालं बेला विटा झालं त्याच्यानंतर सिग्नेचर झालं स्नुफ अँड पुफ झालं टॉमबॉय झालं पण या सगळ्यामध्ये मला सर्वात जास्त आवडलेला परफ्युम कुठला असेल तर तो बेला विटा आहे आणि बेला विटा व्हाईट हा परफ्युम खूप भारी आहे त्या कंपनीने खूप कमी किंमतीत हा परफ्युम लॉन्च केला आहे आणि हा परफ्युम इंटरनॅशनली सुद्धा खूप वापरला जातो आणि मी सुद्धा आता पर्सनली वापरतो आहे हा परफ्युम खूप स्ट्राँग पण नाही खूप लाईट पण नही मिडीयम फ्रेगरन्स आहे आणि लाँग लास्टिंग आहे आणि हा परफ्यूम असा की जो आपण कुठे फिरायला गेलो तरी वापरू शकतो किंवा कुठल्या प्रोग्रामसाठी गेलो तरी वापरू शकतो किंवा इतर कोणत्याही समारंभासाठी त्याचा फ्रेगरन्स हा सूटेबल आहे त्याच्यामुळं हा परफ्युम मी गेले सहा महिने वापरतो आहे आणि बॉडी स्प्रे झालं किंवा अत्तरपेक्षा मला हा परफ्युम पर्सनली खूप आवडला आहे कारण त्याची फ्रेग्रन्स इतर फ्रेग्रन्स पेक्षा मला लाँग लास्टिक आणि चांगली वाटली आहे त्याच्यामुळे मी इतर माझ्या मित्रांना झालं किंवा इतर कोणालाही झालं तरी तो हा परफ्युम सजेस्ट करतो कारण बेला विटामध्ये खूप असे प्रकार आहेत मजे बेला विटा व्हाइट झालं किंवा बेला विटा डार्क झालं तर मी सगळ्यांना सजेस्ट करतो की बेला विटा वापरा कारण मी सुद्धा पर्सनली वापरतो आहे